दोराबजी आणि कंपनी हो हो हो बरोबर हो नक्की नक्की सांगा तुम्ही सांगताय का मी नोंद करून घेते माझ्याकडून

ओके

हो आहेत ना आपलं सुपरमार्केट आहे त्यामुळे आपल्याला तुम्हाला जे पाहिजे वस्तू आहेत हो हो नक्की बाॅम्बे डाईंगच्या सगळ्या बेडशीट्स आहेत आपल्याकडे आणि त्या त्यातल्या तुम्ही घेऊ शकतात हो तर बेडशीटबरोबरच येतं पिलो कवर ओके तुम्हाला काही स्पेसिफिक याच्यातले रंग हवेत का ओके हरकत नाही हो त्यांचे सगळेच प्रोडक्ट आहेत आपल्याकडे अच्छा ते तुम्हाला छोटी बॉटल हवी आहे मोठा साईज बिग साईज हवा आहे कोणता हवा आहे त्यातला हा म्हणजे तो स्वस्त पडतो ना छोटे घेणं ते हो नाही लोशन आणि शापू दोन्ही मोठं ना हे आता आधी तुमची ऑर्डर नोंद करून घेतो तुम्हाला तसा मेसेज येईल आणि त्याच्या बिलाची अमाऊंटही तुम्हाला त्या मेसेजमध्ये कळेल आणि आज आता तुम्ही ऑर्डर दिली आहे बघा आज रात्री नऊ वाजेपर्यंत तुम्हाला होम डिलिव्हरी होऊन जाईल हां आहे कॅश ऑन डिलिव्हरीचा पण ऑनलाईन केलंत तरी पण चालणार आहे तो काहीच प्रश्न हो मॅडम तुम्ही आता जर ऑर्डर तर दिली की तर तुम्हाला मिळेलच पण तुम्ही शॉपला जर भेट दिली ना तर तुम्हाला अजूनही बऱ्याच व्हरायटी बघायला मिळतील एखाद्या वेळेस मिळून जा किंवा प्रयत्न करा परत ऑनलाईनचा त्याच्यात सगळ्यात पण आहे हं ओके बाय बाय